भारतातील मुख्य धार्मिक स्थळे बोरधरण आहे रिदोरा आहे पवनार आहे चिखलदरा आहे ह्या ठिकाणी लोक जास्त करून जात असतात चिखलदरा हे एक खूप मनोरंजनासाठी चांगलं स्थळ आहे तिथे जास्त करून लोक जातात पावसाळ्याच्या सीजनमध्ये तर जास्तच लोक जात असतात आणि मी सुद्धा पावसाळ्याच्याच सीझनमध्ये एकदा चिखलदरा या ठिकाणी गेली होती तिथे जाऊन मी घोड्यावरची वगैरे सवारी केली आणि लोक तिथे जास्त करून जात असतात